सध्या माझ्याकडे कोणताही कॅमेरा उपलब्ध नाही मोबाईलच्या माध्यमातून मी फोटोग्राफी करतो मोबाईलचा कॅमेरा अतिशय दर्जेदार असल्यामुळं चांगल्या पद्धतीचे फोटो येतात पहिली गोष्ट म्हणजे की आता पूर्वीसारखे मोबाईल जे नाहीत अँड्रॉईड फोनमध्ये चांगल्या पद्धतीचे कॅमेरा आहेत चांगल्या कंपनीचे कॅमेरे वापरल्यामुळं चांगले फोटो येतात पूर्वी फोटोग्राफी हा एक छंद म्हणून बघितला जायचा व्यवसाय म्हणून बघितला जायचा पण सध्या प्रत्येकाकडं मोबाईल उपलब्ध आहे प्रत्येक व्यक्ती हा तो आपल्या उपलब्ध असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून फोटो काढत असतो अनेक मोबाईल हे केवळ चांगला कॅमेरा आहे म्हणून विकले जातात अनेक श्रोते असतील अनेक प्रेक्षक असतील तर आपल्याला शूटिंग करायचं आहे किंवा आपला छंद म्हणून जोपायचा जोपासायचा आहे अशासाठी चांगल्या पद्धतीचा मोबाईल घेतात पूर्वी केवळ कॅमेरामन असला तरच एखादा कार्यक्रम पार पडायचा पण आता प्रत्येकाकडं मोबाईल असल्यामुळं एखादा कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो हवे तितके फोटो काढता येतात पूर्वी वाढदिवस जरी असला तर त्या वाढदिवसाला व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी जास्तीत जास्त डिमांड हे कॅमेरामनला असायचं कॅमेरामन आल्यानंतर त्यावेळी केक कापला जायचा पण आता तसं नाही आहे प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडं मोबाईलमध्ये फोटो काढू शकतो आणि त्या फोटोचा आनंद घेऊ शकतो हे मला वाटतं